हॅलो हां साहेब मी शेट्येवाडी रत्नागिरीमधून बोलते शिरगाव तर मला एक समस्या जाणवत होती माझ्या घरामध्ये ते काय आहे ना आमच्या घराकडे म्हणजे आमच्या घरामधे नळ आहेत तर त्या नळामधून कधीकधी खूप जास्त दाबाचा पाणी येते तर कधीकधी खूप कमी दाबाचा पाणी येते ज्या नगरपालिकेचे नळ सकाळी येतात पा पिणे पाणी पिण्याचे तर त्यावेळी त्याचं दाब कमी होतो आणि त्यामुळे आम्हाला प्रॉ त्यामुळे आम्हाला स समस्या जाणवत आहेत कमी दाब असल्यामुळे आम्ही सकाळी म्हणजे पूर्ण पाणी नाही भरू शकत आहोत तर काही तोड सांगा त्याच्यावर कारण मागचा वेळी पण हा सारखा एक समस्या सारखी समस्या असल्यामुळे आम्ही सुधार केला होता आम्ही नळ बदलले होते पण ते समस्या पुन्हा पुन्हा होत असल्यामुळे कशामध्ये प्रॉब्लेम आहे ते सम समजत नाही म्हणजे कशामध्ये समस्या आहे तेच काय समजत नाही आहे तर तुम्ही जरा बघा तुमच्या तुमच्या कार्यालयामध्ये कोणी असेल काम करणारा नळांचा तर त्यांना एकदा आमचा घरी पाठवून बघा आणि हा सेम जो जे समस्या आहे ही समस्या आमचा घरी नसून जवळजवळ जे आमचे घरं आहेत त्यांच्या घरांमध्ये पण हा ही सेम स समस्या दिसून येत आहे तर तुम्ही सांगा तसं काय करायचं आहे कधी पाठवत आहे आम्ही त्यावेळी घरी राहून आणि बघू पुढं काय काय करायचं आहे मन म्हणजे एक्झॅक्ट म्हणजे कशामध्ये प्रॉब्लेम कशामध्ये समस्या आहे आमचं नळांमध्ये समस्या आहे की पाईपलाईनमध्ये